हां बोला ना हां सॉरी मी कॉल केलेला मला ना आमच्याकडे लग्नासाठी मला काही चप्पल हवे होते तर मला असं चप्पल हवे आहेत की थोडासा थोड्याश्या अशा ना आताच्या काळात चालणाऱ्या चपला आणि अशा काही असेल तर मला सांगा ना मला काही आयडिया नाही आहे तर तुम्ही सांगा मला कोणकोणत्या चपला तुमच्याकडे आत्ता आहेत काय बोललात हो मला मला मला हळदीलाही हवे आहे हळदीचा राप आपल्याला माहितीच आहे आपल्या मराठी मध्ये हळदीला थोडं ना साखरपुड्याला पण हवे आहेत आता हळदीला थोडंसं मला पिवळ्या रंगामध्ये असतील ते चप्पल बरं होईल आणि हळदीसाठी

ओके ओके चालेल चालेल

हां मला हां मी तेच आता सांगते मला हळदीसाठी ना थो खड्याचं नको आहे खड्याचं चप्पल नको आहे मला साधी साधी थोडीशी कोल्हापुरी टाईप पण जराशी अशी थोडंसं वक हवं आहे मला त्याच्यावरती ठीक आहे आणि मला लग्ना लग्नामध्ये थोडीशी आत्ता ट चालणारी अशी चप्पल हवी आहे

आता मला बोल

ओके कितीपर्यंत आहे ते तुम्ही सांगू शकता का

आता आता तर बघा आता

अच्छा नाही हलक्या ह्याच्यात नको हां हां

हां हो ते तर आहे मला चांगली वाटली तर मी ये नक्कीच

अच्छा तुम्ही मला पाठवू शकता मी माझा तुम्हाला फोन नंबर देते पण मला हां माझं आपण रोजचे कस्टमर तुम्ही मला ग्राहक आहे मी मला वाटतं तुम्ही विसं माझं नाव सलोनी आहे आं रे हां तेच तुम्ही विसरलात अच्छा हां तर तेच कमी भावाचं ते तुम्ही देऊ शकता ना मी नक्कीच मला खूप प्रमाणात म्हटलं म्हणजे आमच्याकडे बरेच पाहुणे पण आहेत त्यांनाही घ्यायचं आहे हो नाही ते तर आहेच ते तर आहे पण आम्ही खूप जास्त प्रमाणात घेणार आहोत ना पाहुणेही आहेत त्यांच्यासाठी पण घ्यायचे आहे चपला तर आम्ही जास्त प्रमाणात चपला घेणार आहोत तर थोडेसं भाव कमी कराल तर बरं होईल चालेल चालेल ओके चालेल कशा पद्धतीमध्ये चालेल हां हो हो हो

मी तुम्हाला एक हां चालेल मी तुम्हाला नाव वगैरे आम्हाला कशा पाहिजेत चालेल आमची हे पण हां लिस् ओके चालेल हो चालेल तुम्ही मला पत्ता पाठवून द्या मी ल ना आम्ही येऊ म्हणजे आम्ही खूप जण आहोत तर आम्ही नक्कीच जास्त प्रमाणात घेणार पण जर चांगल्या माल असला चांगला माल असला तर आम्ही नक्की

हो हो हो

हो हो ते तर आहे मला हो तेच माहिती आहे मला म्हणून मग तुम्हालाच मी कॉल केला ना हा तुमचा संपर्क नमा नंबर आहे ना

चालेल चाले चाले ना नाही चालेल धन्यवाद